हॅलो हां बोला सर हां हां अच् अच्छा अच्छा सर फ्लाईट डिले झाल्याबद्दल माफी मागतो सर सध्या काय प्रॉब्लेम टेक्निकली पण थोडासा प्रॉब्लेम आहे आणि वातावरण पण खराब असल्यामुळं आम्ही रिस्क नाही घेऊ शकत पॅसेंजरच्या जीवाशी आम्ही खेळू शकत नाही आणि आमची जी सिस्टेम आहे ती अपडेट करण्याचा प्रयत्न करत आहोत सर आम्ही हो सर त्याच्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत आपल्या फ्लाईट तर खूप जुन्या आहेत आम्ही सध्या अद्ययावत त्याला करण्याचा त्याला प्रयत्न करतो आहे जे की नवीन टेक्नॉलॉजी असताना किंवा नवीन पायलटना प्रशिक्षण देऊन कसं आपल्याला हीच ज्यावेळी सुविधा होते ते आपला आम्ही प्रयत्न करतोच सर हो सर आता कसं आहे सर आता जर का एअरलाईन्सचं ठीक आहे सर पण आता फ्लाईट जी आपली आपल्यासाठी आम्ही नियोजित केली होती त्याच्यामध्ये मेंटेनन्समध्ये प्रॉब्लेम आहे आणि जर का आपली ते रिस्क घेऊन जर का फ्लाईट टेक ऑफ केलं काही हे झाला तर त्याला आम्ही रिस्पॉन्सिबल आहोत ना त्यासाठी आम्ही एवढी रिस्क घेऊ शकत नाही सर टेक्निकली प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं आम्ही नाही घेऊ शकत सर हो हो हो हो हो सर आम्ही दिलगीर आहोत आपल्या सेवेसाठी हो सर हो आपल्याला अशी प हो सर हो धन्यवा सर